कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्हीच्या भूमिका एकमेकांवर अवलंबून असतात सामाजिक तत्वां मध्ये पुरुषही अवघड शरीरकामं जे कष्टाचे कामं आहेत ती करण्यासाठी तत्पर असतात त्याउलट स्त्रिया ही मूल बाळ संभाळणे घरातील स्व स्वयंपाकाची व्यवस्था पहाणे तसंच इतर घरगुती कामं करण्याचे ठरवतात तर कुटुंबातील पुरुष आणि स्त्रिया कामाची विभागणी कशी करतात तर ज्या कामामध्ये अंग मेहनत आहे किंवा जास्त ताकदीचं काम आहे त्यासाठी घरातील मोठे पुरुष कर्ते पुरुष त्या कामात जसं की शेती असो किंवा इतर उद्योग असो कामावर जाणे असो तर हे पुरुष करतात त्याउलट जे घराला घरपण देणं जे आपण बाई म्हणतो स्त्रिया काय करतात की घर सांभाळतात लहान मुलांवर लक्ष ठेवतात घरातील आ वृ वयोवृद्ध लोकांची सेवा करतात घरातील इतर नेहमीची कामे जसं झाडून काढणे असो साफसफाई असो कपडे धुणे असो भांडी घासणे असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करणं असो ह्या त्या एकमेकांशी बोलून त्यातील कामांची भूमिका तयार करतात